भारत हा सध्या खूप मोठ्या प्रमाणात आढळतो कारण गेल्या काही वर्षांमध्ये सभोवतालचा परिसर हा खूप प्रमाणात आढळून दिसतो काहींदा नाही तर पाऊस पडतो आहे खूपदा ऊन पडते आणि अशा वेळेस काही समजत नाही काहींदा ऊन पडल्यानंतर ना दमट वातावरण होतं बाहेर गेल्यानंतर असं वाटतं की अरे खूप ऊन आहे आजारी पडायची लक्षणं आहेत खूपच ऊन लागत आहे चक्कर आल्यासारखं होत आहे आणि पावसाळा सुरू झाला की असं वाटतं अरे खूपच पाऊस पडतो आहे नको बाहेर जायला त्यामुळे वर्षानुवर्षं भारतातले ऋतूही समजत नाही आणि तसेच मूळ म्हणजे निसर्गाचं काहीच समजत नाही निसर्गामध्ये खूप सारे बदल होतात दिवसात पाऊस पडतो संध्याकाळीत ऊन दमट वातावरण होतं काही बदल दिसतात तर काही बदल दिसत नाही तसेच पावसाळा हा मला खूप आवडतो पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी फिल करण्यासारख्या होत्या पण पावसाळ्यामध्ये जास्त करून हे महत्त्वाचं पडतं की पावसाळ्यामध्ये काही गोष्टी रिस्की पण असू शकतात जसं की नदे नदी काठचं जंगल डोंगर टेकड्या समुद्र शेती हे नुकसानदायक असू शकतं पावसामुळे शेतींचे खूप नुकसानदेखील होतात तसेच काही गावामध्ये नद्या आढळल्यात त्यामध्ये नद्यांच्या शेजारी वस्त्यादेखील आणि गावं देखील आढळतात काही लोक वस्तीमाऱ्या वगैरे लोक मासे वगैरे पकडण्यास प्रावलंब असतात तसेच मासे वगैरे पकडण्यासाठी त्या नदी काठच्या परिसरामध्ये जातात तसेच ते पाण्याचा प्रभाव वाढल्यानंतर ना त्यांच्यासाठी धोकादायक ते ठरू शकतं तसेच भारत हा सध्या या सिच्युएशनमध्ये आढळला जातो आहे की भारतामध्ये शंभर ते नव्वद टक्के पाणी आढळलं जातं पावसामुळे समुद्रा समुद्राची हालचाल खूप प्रमाणामध्ये झाल्यानंतर ना आपल्याला धरणदेखील सोडावं लागतं धरणाची पातळी वाढल्यानंतर नदी काठचे पाणी वाढल्यानंतर ना गावागावांच्या वस्त्यांना देखील धोका राहू शकतो तसेच काही अनेकदा काही गोष्टी निरीक्षण करून देखील दे बघितल्या जातात की काही अनेकदा खूप साऱ्या गोष्टी ना आपण दुर्लक्ष करू शकतो लेकिन पाण्याच्या बाबतीत नाही तसेच वर्षांमध्ये ऋतू खूप बदलले जातात उन्हाळा पावसाळ्या हिवाळा काही बदल दिसतात पण काही बदल नाही दिसत हिवाळ्यामध्ये असं वाटतं जसं की काही गोष्टींना खूप हे करावं लागतं इम्बेरेसिंग तसेच वर्षांमध्ये ऋतूंना भारत सध्या सर्वात मोठ्या पर्यावरणीय समस्यांचा सामना करतो आहे कारण की पावसाळा येतो आहे कधी हिवाळा कधी उन्हाळा तसेच हे ऋतू कधी दिसतात कधी नाही दिसत